माझा आवडता नायक तसं म्हणायला गेलं तर रॉबट डे नरो हे हॉलिवूडचे अभिनेते आहेत आणि त्यांनी बरीच वर्षे जवळजवळ एक साठ एक वर्ष ते काम करत आहेत आणि त्यांचे बरेचसे चित्रपट माझ्या आवडते आहेत त्यापैकी काही आवडते चित्रपटांची मी नावं सांगतो मुख्य म्हणजे टॅक्सी ड्रायवर हा त्यांचा तर मार्टीन स्कॉर्सेसी हे जे फिल्ममेकर आहेत हे जे दिग्दर्शक आहेत त्यांच्याबरोबरचा चित्रपट थोडासा वायलंट हो असलेला चित्रपट पण त्या ट्रॅव्हिल्स बिकल ह्या ह्या पात्राचं पात्राच्या ची गोष्ट म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर आणि ती खूपच र एक रॉरित्या सांगितलेली सांगितली गेलेली ही गोष्ट मला खूप आवडली आणि त्यात रॉबट डे नरो यांचा अभिनय हा अप्रतिम होता त्याशिवाय स्मार्टीन स्कॉर्सेसी यांबरोबर केलेलं त्यांनी बरेचसे चित्रपट तसे हिटच होते पण एक दुसरा एक चित्रपट म्हणजे गॉडफादर द गॉडफादर टू गॉडफादर चित्रपटाचा हा दुसरा भाग जो फ्रांसिस फोर्ड कपोला यांनी दिग्दर्शित केला होता त्यात मार्लन ब्रँडो हे जे विटो कोलिओनी ह्या ह्या कॅरेक्टर ह्या एका या पात्राचा क चा अभिनय विटो कोलिओनी चा अभिनय म्हणजे मार्लन ब्रँडो यांनी केला होता ते वयस्कर विटो कोलिओनीचा परफॉर्मन्स मार्लन ब्रँडोनचा हा अप्रतिम होताच पण त्यांचा एक युवक असतानाचा अभिनय जो रॉबट डे नरो यांनी केला होता तो सुद्धा वाखाणण्याजोगे जोगे होता तर हे दोन चित्रपट एका अभिनेत्याने किंवा फिल्मलव्हरने किंवा असे लोक ज्यांना फिल्म स्च्या फिल्म्सच्या दुनियेत काहीतरी करायचं आहे त्यांनी हे दोन चित्रपट नक्की भग बघावे आणि मुख्यतः अभिनेत्यांनी तर हे दोन चित्रपट बघावेच